नमस्कार कोण बोलत आहे हो बोलतो आहे की बोला की कोण ओळखलं नाही ओ स्वामी हा हे फोन घे हां हां बोला की ओ दादा

बरं कुठं जायचं आहे

बरं बरं बरं जाऊया कधी जायचं आहे उद्या जायचं किती जणं आहे बरं मग मोठी गाडी कराय लागणार मोठी आहे आपल्याकडं म्हणा काय अडचण नाही सुमो घेऊन येतो की

बघा आता आम्ही दर घेतो आहे जास्त काय आम्ही सांगत नाही आणि किती उशीर थांबायचं आहे काय कधी जायचं आहे म्हणजे सकाळी जायचं आहे दुपारी जायचं आहे बरं आणि परत किती वाज किती काय म्हणजे बाहेर जेवण करायचं काय बरं बरं दोन ठिकाणीच फिरायचं आहे न्हवं आपल्याला हे बघा आता किलोमीटरनं म्हणलं तर पेट्रोल बिट्रोल सगळं डिजेल वगैरे आमचंच असत आहे काय आणि किलोमीटरला बावीस रुपये आहे अव बाहेर जरा चौकशी करा की आणि काय तुम्ही तुमच्याकडनं काय जास्त घ्यायचं आम्ही बरं बघा काय द्या हं द्या आता काय वीस रुपयानं द्या बास जे काय किलोमीटर होत आहे वेटिंग चार्जेस ते सगळं त्यात दाखवतं आहे मीटरला त्यानं त्या हिशोबानं द्या हाय की हाय की हाय की त्या सुमोत बसतात आपल्या क्लोजर क्लोजर गाडी आहे आपली होय होय होय क्लोजर गाडी आहे मोठी हाय गाडी त्यात निवांत बारा शिटा बारा त्यात होय होय होय काय विषय नाही वेटिंग बिटिंग सगळं त्यात हाय बरोबर हाय की बरोबर हाय की चालत आहे तुम्ही आहे ना संगं बरं चालते चालते की करुया की दादा काय अडचण नाही हां उद्या तुमचं आवरलं की तुमचं आवरलं की फोन करा येतो लगेच हा नाही नाही येतो ए येतो येतो येतो घ्या येतो घ्या येतो घ्या हां येतो येतो ठेवू का दादा